हां कोण बोलत आहे नमस्कार बरं बरं बरं तुमचं पॉईंट वगैरे माहिती आहे का सर तुम्हाला किती आहे बरं बरं बरं तुम्ही कुठं राहता नांदेडलाच राहता का बरं बरं बरं कधी तुम्ही दुकानला येऊ शकता का दुकानला आलात तर मी तुम्हाला पॉईंट घेऊन तुम्हाला कुठलं डिझाईन पाहिजे ते देऊन चष्मा बनवून देतो तुम्हाला कसं पाहिजे नेमकं

हां हां फोटोसन फोटोसन हा फोटोसन पाहिजे हां फोटोसन ग्लास पाहिजे तुम्हाला बरं बरं बरं आपल्याकडे त्याच्यामध्ये बरेच व्हरायटीज आहेत सर तर तुम्ही उद्या आकराच्यानंतर दुकान उघडते आपलं तेव्हा या मी तुम्हाला दाखवतो कुठला पसंत पडते बघा तुम्ही म्हटलेला फोटोसनचा ग्लास त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून तुमच्या पॉईंटनुसार तुम्हाला बनवून देतो अंदाजे हजार दोन हजार रुपयेपासून आहे आपल्या पाहण्यानुसार घेण्यानुसार जसे डिझाईन असतील तसं

लेटेस्ट आलेली त्याच्यामध्ये फायबरमध्ये आहे की नाही एक स्मॉल रॉडमध्ये थोडीशी फ्रेम आहे ती खूप चांगली फ्रेम आहे तुम्ही उद्या या मी तुम्हाला दाखवतो

हां अकराच्या नंतर या अकरा ते दोनच्या दरम्यान येऊन जा शॉपचं ॲड्रेस आहे ना शिवजन मापारी डॉक्टर आहेत त्यांच्या खाली आपलं शॉप आहे तुम्ही तिथे या मी तुम्हाला दाखवतो सगळं काय असेल ते शॉपचं नाव गंधर्व ऑप्टिकल्स

मी दहा साडे दहा वाजता असतो हा मग तिथून पुढे शॉप चालू असते माझे चार वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत

हो साडे अकरा ते बाराच्या दरम्यान येऊन जा तुम्ही